वाहतूक उद्योगाला खूप वेगवेगळ्या प्रकारची तंत्रज्ञाने आली आहे जसे बाईक्स आहेत वाहतुकीसाठी रेल्वे बस वेगवेगळ्या प्रकारचे तंत्र आहेत रेल्वे बस खूप वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत तंत्रज्ञान वाहतुकीस बस किंवा गाड्या रेल्वे यामुळे प्रवास करायला वाहतुकीसाठी खूप सोईस्कर झालेलं आहे आणि ऑनलाईन ऑनलाईन मोबाईल मोबाईलमध्ये आता ऑनलाईन ॲपद्वारे तिकीट बुक करणे किंवा रिझर्वेशन करणे हे पण खूप सोई सोईस्कर झालेलं आहे खूप खूप म्हणजे मोबाईलमुळे पण खूप खूप काही सोईस्कर झालेलं आहे